मी माझ्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला जाताना किंवा शक्यतो बऱ्याच वेळा धार्मिक आणि निसर्गरम्य अशी ठिकाणे निवडते कारण आपल्या कुटुंबातील सदस्यांना म्हणजेच आपल्या मुलांना ते महत्त्व कळावं संस्कार रुजावेत आपल्या रूढी परंपरा त्यांना कळाव्यात यासाठी आम्ही काही धार्मिक ठिकाणं निवडतो तसेच ऐतिहासिक ठेवा गाणंही निवडतो निसर्गरम्य असतील ती ठिकाणे निवडतो कारण त्यांना आपल्या ऐतिहासिक गोष्टी समजाव्यात यासाठी ऐतिहासिक ठिकाणे निवडतो उदाहरणार्थ किल्ला असेल किंवा एखादं प्राचीन संग्रहालय असेल तर त्या वस्तूंचं महत्त्व त्या काळी केलेल्या लोकांचं कार्य आपल्या कुटुंबातील सदस्यांना माहिती असावं आपल्या पुढच्या पिढीला ते माहिती असावं याकरिता मी ते ठिकाण निवडते आणि निसर्गरम्य ठिकाण यासाठी निवडायचं ते म्हणजे निसर्गामध्ये गेल्यानंतर हिरवळ पाहिल्यानंतर आपल्या शरीराचा तो थकवा आहे तो दूर होतो आणि आपल्याला एक मानसिक समाधान लाभतं त्यासाठी आम्ही सगळे कुटुंबाबरोबर आणि मित्रांबरोबर देखील निसर्गरम्य ठिकाणात जायला पसंत करतो तिथं गेल्यानंतर एक प्रकारचा अनुभव असा आल्हाददायक अनुभव मिळतो आणि सर्व काही विसरून माणूस पुन्हा नव्याने कामाला लागतो सर्व दुःख विसरणं म्हणा किंवा एक नवी उमेद तयार करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणं ही अतिशय मनाला आनंद देतात आणि त्यामुळे मी माझ्या कुटुंबाबरोबर धार्मिक ऐतिहासिक ठिकाणी जातेच जाते निसर्गरम्य ठिकाणीही जाते आणि मित्रांबरोबर जायचं असेल त्यावेळेसही काही वेळा ऐतिहासिक ठिकाणी आणि शक्यतो निसर्गरम्य ठिकाणी एक आनंद लुटण्यासाठी म्हणून आम्ही जातो आणि त्याचा खूप फायदा होतो मित्रांबरोबर गप्पा मारता येतात मनमोकळा मनमुराद गप्पा निसर्गरम्य ठिकाणी झाल्यामुळे एक नव चेतना मनाला निर्माण होते